दुचाकीच्या आयोजित कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये मी कधीही भाग घेतला नाही आहे आत्तापर्यंत परंतु जे पण मी पाहिलेलं आहे आतापर्यंत त्या आधारे ए की त्या स्पेशल बाईक्स असतात ज्या की रेसिंगसाठी वापरल्या जाता आपले जनरल ज्या बाईक्स असतात आपण ज्या रेगुलरली वापरतो सिटीमध्ये त्या बाईक आणि ह्या रेसिंग बाईक ह्या वेगळा असतात तर माझ्याकडे जी बाईक आहे ती रेसिंग बाईक नाही आहे त्यामुळं मी अशा स्पर्धेमध्ये कधी आतापर्यंत भाग घेतलेला नाही आहे आणि ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामीण भागात अशा स्पर्धा होतही नाहीत त्यामुळे त्या स्पर्धांचा मला असा काही अनुभव नाही आहे पण जेव्हा पण आम्ही गाडी मोकळ्या रोडवर गाडी चालवतो किंवा एक जनरल सायलेंटली एक छोटीशी रेस किंवा थोडी स्पीड वाढवून गाडी चालवतो कधी कधी तर तो अनुभव खूप छान असतो म्हणजे जनरली आम्ही मोकळ्या रस्त्यावरच हे करतो कधीच ट्रॅफिकच्या रस्त्यात किंवा वाहनामध्ये किंवा रात्रीच्या वेळेला असे काही करत नाही पण हा अनुभव खूप छान असतो की एक स्पीडमध्ये आपण जातो आहे आणि सुसाट वारा आहे अनुभव खूप छान आहे पण त्याच्यामध्ये खूप जास्त रिस्क असते त्यामुळं शक्यतो अशा गोष्टी आम्ही टाळतो मी रेसिंग नाही करत गाडी चालवणे लाँग लाँग टूर जाणे हा छंद आहे पण रेसिंग बद्दल आम्हाला काही इंटरेस नाही आहे